मराठी भाषे भाषा मराठी भाषा म्हणजे आपली मातृभाषा भाषा जी की पहिल्यापासून चालत आलेली आहे आणि त्याचा काळाप्रमाणे होत जाणारा बदल किंवा संस्कृतीच्या प्रभावामुळे कसा बदल आहे इथे गुजराती पण राहतात मारवा गुजराती गुजरात गुजरातचे गुजराती भाषा बोलतात मारवाडी मारवाडी मारवाडी लोक मारवाडी भाषा बोलतात तर ते जे लोक आहेत ते मराठी कमी बोलतात आणि त्यांची जशी संस्कृती आहे तसं ते मराठी भाषेचा वापर कमी होत चाललेला आहे आणि संस्कृतीच्या म्हणलं तर जशी भाषा तसा वेश आणि तसंच ते बोलतातसुद्धा तर आपली संस्कृती कुठली हिंदू संस्कृती आहे तर हिंदू मिंजे काही मराठी बोलणारे आहेत काही त्यांच्या व् जसे ए मुस्लिम असतात किंवा मारवाडी असतात असे लोक त्यांच्या भाषेमध्ये त्यांचा भाषेचा प्र प्रचार किंवा प्रसार केव् करतात आणि त्यांची संस्कृती ते प्रभा आपल्या मराठी भाषेच्या प्रभावावर पडली आहे